मी जी बॅग घेतली होती ती पहिली चांगली होती आणि खूप त्या थोड्या दिवसांनी बेकार निघाली त्या बॅगची शिलाई पण ओसरली आणि जो पट्टा होता तो पण तुटला वजनामुळे आणि कलर पण गेला त्या बॅगचा आनि चैन होती ती पण खूप खराब निघाली आणि जे पॉकीट होते ड डबा किंवा बॉटल ठेवण्यासाठी ते आधीच फाटली निघाली